राज्यामध्ये प्रमुख खेळांमध्ये क्रिकेट फुटबॉल टैनिस बॅडमिंटन हॉकी कबड्डी असे अनेक खेळ खेळले जातात परंतु जास्तीत जास्त म्हणजे क्रिकेटला लोक जास्त फॉलो करतात क्रिकेट फुटबॉल क्रिकेट हा आपला भारताचा खेळ नाही आहे हा इंग्लँडचा खेळ आहे तरीही तो त्याला जास्त फॉलो केले जाते इंटरनॅशनल लेवलला हा खेळ खेळला जातो टी व्हीवर असतो किंवा स्टेडियमला ते पाहण्यासाठी खूप लोक उत्साहाने जातात कबड्डीही आपला नॅशनल लेवलचा खेळ आहे पण जास्त फॉलो आपला क्रिकेटलाच केला जातो आणि आपला भारताचा हॉकी हाही खेळ इंटरनॅशनल लेवलला आहे तोही लोक आवडीने म्हणजे बघतात त्यालाही फॉलो करतात फुटबॉललाही लोक फॉलो करतात पण जास्त प्रमाणात क्रिकेट क्रिकेटला लहान मुलांपासून तरुणांपासून जे म्हाताऱ्यांपर्यंत सगळे लोक आधी तर फिफ्टी फिफ्टी मॅच असायची ता वल्ड कप असतोच परत आता ट्वेंटी ट्वेंटी केले जे लोक सकाळी बसलेले पूर्ण मॅच संपेपर्यंत हलत नव्हते आताही तेच आहे ज्यांना आवड आहे ते एकदा टी वीसमोर बसले पूर्ण सुरू सुरूवाती खेळ सुरु व्हायच्या आधीपासून टॉस उडवतात तेव्हापासून पूर्ण लास्ट ट्रॉफी मिळेपर्यंत लोक टी व्हीसमोरून हटत नाही म्हणजे एवढी आवड आहे त्या क्रिकेटची